तर घोड्यांसाठी महत्त्वाचं तर घोडा चांगला पाहिजे चांगल्या अवस्थेत पाहिजे त्याचे चारही पाय आणि हे व्यवस्थित असलेले पाह्यजतात आणि त्याच्या पायाचं जसे नखं वाढलेली असतात ते का बरोबर व्यवस्थित असलेले पाहिजेत त्याचं भरपूर जेवण पाहिजे त्याला खाण्यापिण्यात चांगली मदत पाहिजे आणि रोज डेली प्रॅक्टीस करायची त्याची आणि थोडंसं फिरवायचं त्याला तसं फिरवायचं आणि घोडा चांगला तंदुरूस्त राहिला पाहिजे आणि त्याला भरपूर खायास आणि भरपूर पाणी द्यायचं आणि त्याला चांगल्या ठिकाणी थंड हवेत ठेवायचं आणि त्याला चांगलं ठेवायचं